जर मी पॉजिटिव एक्स्पिरन्सची गोष्ट करत आहे तर म्हा माझी पॉजिटिविटी ह्या एक्स्पिरन्सची वॉशिंग मशीनला आहे आधी कपडे कशी हातानी धूत होती माझी मम्मी त्या तिला त्रास होत होता त्या हाताने धुवायचा आणि वॉशिंग मशींग आल्यामुळे कपडे ल कपडे धुवायला मदत पण झाली मम्मीला खूप आणि त्यामध्ये स वॉशिंग मशीनमध्ये अशी अशी एक म्हणजे ती वॉशिंग मशीनमधी अशी आहे की कपडे हे लवकर धुतल्या पण जातात आणि लवकर सु सुकल्या पण जातात आणि वॉशिंग म मशीन म्हणजे तिच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत जशी तुम्ही लो क्वॉलिटीची वॉशिंग मशीन घेता किंवा चांगल्या क्वॉलिटीची वॉशिंग मशीन घेता तुमच्यावर आहे ते कोणत्या क्वालिटीची तुम्हाला वॉशिंग मशीन घ्यायची आहे आणि वॉशिंग मशीन घेतल्यामुळे तुमचं काम हे खूप सो सोपे होते कपडे वगैरे धुणे काहीही धुणे ते तुम्हाला सोपे होऊन जाते चद्दर वगैरे काही धुणे सोपे होऊन जाते त्यामुळे मी तर म्हणतो की तुम्ही सर्वांनीच वॉशिंग मशीनचा वापर केला पाहिजे